बाबा मी ना बाहेर गेले होते ना तिथून मी किंडल डाउनलोड केलं आहे आणि त्याच्यावरून भरपूर पुस्तकं मी डाउनलोड करते मला काय तुमच्यासारखं ते अ हँडी पुस्तकं आवडत नाहीत घेऊन जायला त्याच्यामुळं तिथं ऐकता पण येतात म्हणजे मला वाचनाचा पण माझा हे उ म्हणजे मला काही त्यात प्रयत्न करायला नको वाचनासाठी मी ते कानात इयरफोन घालणार आणि ऐकणार अहो बाबा पण ना आता अ हो बाबा मला सगळंच मान्य आहे पण न मी आता आपल्या मुंबई लोकलच्या गर्दीमध्ये ती पुस्तकं कशी घेऊन जाऊ ती पुस्तकं नेण्यापेक्षा एक मोबाईल नेला एक ईयरफोन नेला मला वाचायला पण नको बरं मग तुम्ही मला एखादं पुस्

अहो मग ती मला ह्याच्यावर पण मिळू शकतात मी तुमच्यासाठी पण घेऊन येऊ का तुम्हा

बरं बरं

अच्छा हां बरोबर पण मला ना तरी असंच वाटतं की पुस्तकं जाड जाड ती तुम्ही जी सांगितलीत तर केवढी पाचशे सहाशे पानांची पुस्तकं आहेत ती ती मला अशी जातात हो पण घरी येऊन ना मला कंटाळा येतो मला वेळ तर फक्त रेल्वेमध्ये मी जाते

बरोबर तसं करू शकते पण मला जरा रविवारी कसं वेगळं काम करायला आवडतं पण मी ना हा किंडलच घ्यायचा विचार करते किंडलवर न बरेच ऑप्शन असतात म्हणजे तुम्हाला कसं आज एका स्टोअरमध्ये पुस्तक मिळतं नाही मिळतं पण किंडलवरनं भरपूर पुस्तकं फ्रीमध्ये पण डाउनलोड करू शकतो पण मला तरी न स्वतःला जरा किंडल चांगलं का वाटत आहे ती पुस्तकं ना नंतर फाटतात वगैरे भरपूर वर्षांनंतर हे किंडलवर कसं

अच्छा पण तरी कसं आहे आता या जनरेशन ना काना बिनासाठी काळजी घेऊ शकते पण ती पुस्तकं तर ऐकू पण शकतो म्हणजे कधी मला एक वाचायला पंधरा मिनटं लागणार पण नाहीत तर मी ती पुस्तकं सरळ हेडफोन कानात घेतला आणि म्हणे तुम्ही ऐकायला सुरू केलं म्हणजे स्वतः

बरं ठीक आहे ठीक आहे चालेल काही हरकत नाही मी तसा विचार करते चला